मला जर विचारलं तर मला जास्त कागदावर लिहीणं आवडतं पेनाने कारण कागदावर जेव्हा आपण लिहितो तेव्हा लिमीट म्हणजे लिमिटेशन्स नसतात काही आपल्या विचार शक्तीला जेव्हा आपण मोबाईलवर वगैरे टाइप करतो तेव्हा मग तेवढं सुचत नाही आणि लहानपणापासूनची सवय आहे अॅक्चुली आपण मी त्या जनरेशनमधला आहे ज्यांनी लिहिण्याची सुरुवात पेनाने केली किंवा मग पाटीवर खडूने लिहिण्याची सुरुवात केली त्याच्यामुळे हाताने लिहीणं सगळ्यात बेस्ट वाटतं कारण त्याच्यामधनं एक वेगळी फिलींग येते किंवा त्याच्यातनं वेगळ्या गोष्टी सुचतात लिहिताना लिहिता लिहिता हां पण आत्ता आपण जर बघितलं तर खूप जास्त गोष्टी बदलल्यात म्हणजे जसं की बऱ्याचशा गोष्टी आता डिजिटलाईज्ड झाल्यात त्याच्यामुळे लोक जास्त प्रेफर करतात मोबाईलवर लिहायला किंवा मग लॅपटॉप किंवा काही कॉम्प्युटर असेल टाइप करायला जास्त प्रेफर करतात आणि त्याच्यामध्ये पण चांगल्या सर्व्हिसेस आल्या आहेत जसं की आत्ता आपण बोलू शकतो की आपण बोलता बोलता टाइप करू शकतो म्हणजे बोलून त्या गोष्टी टाइप होतात तर ती एक सोपी गोष्ट आहे लिहीणं पारंपरिक पद्धती पण चांगल्याच आहेत पण ही पण एक आपल्याला आलेल्या एक हा जो स शोध आहे तो पण एक आयुष्य चेंज करणारा किंवा आयुष्यात बदल आणणारा हे आहे जर आपण कुठे गर्दीमध्ये अस कुठं पण जर घाईमध्ये असू तर आपण तसं करू शकतो आणि ते सहजपणे तेवढं जेवढं आहे तेवढं लिहून टाकतो जे आपण बोलतो रेकॉर्ड कर केलं जातं आणि नंतर ते लिहिलं जातं त्याचबरोबर आता तुम्ही इंग्लिशमध्ये टाइप करून पण इंग्रजीत टाइप करून इंग्लिश टू मराठी असे पण बरेचसे अॅप्लिकेशन्स किंवा असे बरेचसे वेबसाईट टूल्स आलेले आहेत त्याच्यामुळे ते पण आहे लेखन बदललं आहे या काही वर्षांच्या आत खूप जास्त लेखन बदललं आहे आत्ता तुम्ही जर लेखकांना पण बघाल तर ते पण लॅपटॉप वगैरे घेऊन बसतात आणि लिहितात पहिल्यांदा असं नव्हतं पहिल्यांदा पानांची किंवा कागदांची थप्पीच्या थप्पी किंवा मोठे मोठे ढीग लागलेले असायचे लेखकांच्या घरांमध्ये आता ते तसं नाहीये लेखन बदललं आहे